माझे आवडते पुस्तक आहे नॉट विदाऊट माय डॉटर नावाचे हे एक अनुवादित पुस्तक आहे जे प्रथम अमेरिकन लेखिका एडविना यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर त्याचा अनुवाद कुमुदिनी रांगणेकर यांनी केलेला आहे या पुस्तकामधील मध्यवर्ती कथेमध्ये नायिकेच्या भूमिकेमध्ये एक अमेरिकन स्त्री आहे जी एका अफगानी माणसाशी लग्न करून अफगानिस्तानमध्ये येते ज्यावेळेस ती त्याला अमेरिकेत भेटते त्यावेळेस तो एक अतिशय सज्जनशील अशा प्रकारचा काम करणारा सरळ माणूस असतो तो तिच्याशी प्रेमसंबंध तयार करतो दोघांचं लग्न होतं आणि ते अफगाणिस्तानमध्ये त्याच्या घरी येतात हा अफगानी माणूस म्हणजे लादेनचा भाऊ असतो ज्यावेळेस ते दोघंही अफगानिस्तानमध्ये येतात त्यावेळेस तिथल्या चालीरीती तिथल्या परंपरा तिथे असलेल्या कौटुंबिक परिस्थिती ह्या सगळ्यांशी जुळवून घेताना नायिकेला प्रचंड मनस्ताप होत जातो अशाही परिस्थितीमध्ये ती नायिका काही वर्ष तिथे घालवते दरम्यान त्या दोघांना एक अपत्य होते म्हणजे नायिकेला मुलगी होते ही अमेरिकन स्री जी अतिशय स्वतंत्र्यरित्या वा वाढलेली असते तिला समाजात कुटुंबामध्ये मोकळं राहण्याची सवय असते मात्र अफगाणिस्तानमध्ये हळूहळू तिचा नवरा तिच्यावर परंपरेचे जोखड टाकत जातो

त्या परंपरेच्या जोखडानुसार बुरख्यामध्ये अडकवलं जातं हळूहळू तिचं बाहेर जाणं येणं बंद केलं जातं तिला इतर स्रियांप्रमाणेच तिच्या घरामध्ये ज्या अतिशय अंधाऱ्या अशा खोल्या असतात त्या खोल्यांमध्ये दिवस न रात्र काढणं भाग पडतं तिच्या मनाची घालमेल सुरू होते तिला जिला व्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व कळालेलं असतं अशी ती स्त्री अमेरिकन स्त्री त्या अफगाणिस्तानच्या त्या घरांमध्ये पुरुषांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्रस्त होते पदोपदी होत असलेला अपमान छळवणूक आणि कालांतराने संशय आणि त्यातून मारहाण यातून ती स्त्री अतिशय बेचैन होते आणि मग तिच्या मनामध्ये घर करू लागतं की आपण इथून बाहेर पडलं पाहिजे काही करून आपण इथून अमेरिकेला निघून गेलं पाहिजे जेव्हा हा विषय ती तिच्या नवरेकडं मांडते त्या वेळेस तो साफ नकार तर देतोच पण त्या दिवसापासून तिचं बाहेर जाणं बंद करून टाकतो आणि आता लढाई सुरू होते ती बाहेर पडण्याची पण ही बाहेर पडत असताना तिचा नवरा तिला कायम सांगतो तू जरी गेली

तुझ्या या मुलीला मी तुला देणार नाही आणि मग तिचा निश्चय होतो मी जर इथून बाहेर पडलीस तर एकटी पडणार नाही मी मुलीला घेऊनच जाईल मग यासाठी तिचा असलेला संघर्ष तिनी केलेले प्रयत्न अतिशय मोठ्या प्रमाणात ती बाहेर पडण्यासाठी नियोजन करते तिच्या अतिशय जवळच्या अशा मित्राशी संपर्क करते त्या मित्राकडून तुर्कस्तानच्या बाँड्रीवरून कशाप्रकारे बाहेर पडता येऊ शकतं याचं मित्र आणि ती नियोजन करतात आणि अतिशय विपरीत अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ती रात्रीच्या वेळेस बाहेर पडून दुर्गम अशा वाळवंटामधून तुर्कस्तानची बाँड्री आपल्या मुलीसह पार पडते हा जो काही थरार नाट्य आहे अतिशय सुंदररित्या अशा प्रकारचं हे चरित्र ही कहाणी या पुस्तकामध्ये रचलेली आहे हे पुस्तक ज्यावेळेस मी वाचले त्यावेळेस एक स्त्री काय करू शकते परिस्थितीशी समाजाशी कशाप्रकारे लढा देऊ शकते आणि जेव्हा तिच्या अपत्याचा तिच्या मुलाचा किंवा मुलीचा प्रश्न येतो त्यावेळेस ती विरांगणी होऊन अशाही परिस्थितीत ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त पुरुषांचं राज्य चालतं अशा ठिकाणाहून आपल्या मुलीसह बाहेर पडते हे पुस्तक वाचल्यानंतर मला अतिशय म्हणजे त्या स्त्रीचा अशा कथा आपल्याकडेही घडतात असे स्ट्रगल्स आपल्याकडेही घडतात पण ते कधी कथारूपानी कादंबरीरूपानी पुढे येत नाहीत आणि म्हणून मला सर्वात जास्त अनुवादित पुस्तकांमध्ये आवडलेलं हे पुस्तक म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर